बागकाम हा कमाईचा उत्तम स्रोत होऊ शकतो का तर हो खरंच होऊ शकतो बागकाम हा कमाईचा खूप छान होऊ शकेल जर आपण त्याच्यात मन लावून आणि खूप छान केलं तर कारण आत्ता सध्या तरी आपण आजूबाजूला बघतो येता जाता रस्त्यावर तेव्हा खूप छान छान झाडांच्या नर्सरी म्हणा किंवा हे असं ते असतं तिथून आपण झाडं आणतोही पण मग आपण का नाही करू शकत आपण प्रयत्न केला तर नक्कीच करू शकतो आणि कारण झाडं ही पण लहान मुलांसारखीच असतात त्यांना कधी काय द्यायचं कधी किती द्यायचं जसं लहान मुलांना आपण जास्त खायला दिलं तर त्यांची तब्येत बिघडेल तसं लहान त्यांना खत टाकलं तर ते सुकतील तरी किंवा खराब तरी होतील पाणी जास्त झालं तरी ते खराब होतील किंवा कमी पाणी पडलं तरीही ते खराब होतील तर हे सगळं बघून आपल्याला त्यांची काळजी घेता आली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आमच्याकडे आम्हाला खूप आवड आहे दोघांनाही पण आमच्याकडे जागा कमी आहे सध्या पण तरीही त्यातून आम्ही खूप प्रयत्न केला आहे की झाडं लावण्याचा आणि त्यांना छान वाढवण्याचा जोपासण्याचा त्यासाठी खत ही माझे मिस्टर घरी तयार करतात त्यासाठी आम्ही घरातलाच आपला वेस्ट होणारा भाजीचा भाजीची सालं वगैरे म्हणा किंवा त्याच्यातून चहाची पत् चहाचं गाळणीचं आपला राहिलेला असतो तो चहा म्हणा असं सगळं टाकून झाडं करतो झाडांची तयारी करतो खत तयार करतो त्यांना नियमित पाणी टाकणं आणि त्यांचा संभाळ करणं मला खूप आवडतं त्याच्यामध्ये कधी वेळ जातो कधी किती वेळ जातो हे ल कळत नाही झाडं लावणं किंवा त्यांची कटिंग करणं हे पण एक खूप मोठं माहित् मोठी जबाबदारी असल्यासारखं आहे त्याच्यासाठी वेळ पाहिजे जागा पाहिजे आणि प्रयत्नही पाहिजे कारण काही काही वेळेला आपण एखादं झाड लावतो खूप मनापासून लावतो मनापासून त्याची काळजी घेतो पण ते येत नाही नीट तेव्हा आपल्याला कळतं की काहीतरी चुकलं आहे काहीतरी कमी पडतं आहे किंवा जास्त पडतं आहे मग ते आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं आणि मला ह्याच्यात साथ माझ्या मिस्टरांची मिळते मी खरं तर त्यांना खूप आवड आहे त्यांचं बघून बघून त्यांच्या साथीने मी थोडाफार प्रयत्न करते पण खरं तर हो जर जागा आमची मोठी कधीतरी झाली किंवा मोठी वाढली तर मला प्रयत्न करायला हर आवडेल की झाडांमधून कमायचा वाप करता येईल उत्पन्नाचं साधन म्हणून स्वीकारायला आवडेल आणि खरंच आवडेल कारण सध्या तरी झाडांची आपल्याला खूप जरूरत आहे झाडं वाढली पाहिजे जंगल वाढलं पाहिजे कारण जी तोड होते आहे रस्त्यांसाठी म्हणा किंवा आपल्या हे जागा वाढवण्यासाठी म्हणा म्हणा रस्ते वाढवण्यासाठी म्हणा जी डोंग डोंगरतोड होते आहे झाडतोड होते जंगलतोड होते आहे तर कुठेतरी आपण त्या पृथ्वीचा एक अंश म्हणून किंवा एक समा समाजाची जबाबदारी म्हणून झाडांची ला झाडं लावली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करायला नक्कीच आवडेल लोकांना ह्याबद्दल सांगून की तुम्ही लावा झाडं त्याच्यासाठी घ्या किंवा काहीतरी प्रयत्न करा करत राहायला पाहिजे असं काहीतरी नवीन न मला खरंच आवडेल खरंच आवडेल